हॅलो दादा कुठे आहेस अरे एक मदत पाहिजे होती तुझी तू डिजिलॉकर वापरतोस ना तर मला त्यामध्ये एक अडचण येत होती त्या मला त्याचा पासवर्ड बदलायचा होता आणि तो मला बदलायचा कसा ते कळत नाही आहे थोडी हे मदत करशील त्यासाठी नेमकं काय काय करायचं ते सांगशील हां ठीक आहे पुढे ॲप त्या अपडेट केले आहे मी ॲप पूर्ण अपडेट केली त्यानंतर ॲपमध्ये जाऊन युजर युजर प्रोफाईलमध्ये गेलो आहे हां प्रोफाईलमध्ये गेलो आहे त्यानंतर तिथं दोन ऑप्शन असतील ठीक आहे बघतो हां ऑप्शन तर आहेत पण ओपन नाही होत आहेत परत बॅक येऊन परत वापस येऊन बाहेर येऊन पूर्ण ॲप परत ओपन करू ठीक आहे चालेल आणि त्यानंतर पुढे ओ टी पी मोबाईल नंबरला येईल आणि तो टाकून पुढे आपण तो चेंज पासवर्डची प्रोसेसर करून प्रोसेस करून घ्यायची ठीक आहे दादा चालतं आहे काय अडचण आली तर परत कॉल करतो तुला